हो आत्ता आमच्याकडे एल पी जी कनेक्शन आहे तसं बघितलं तर एल पी जी कनेक्शन हे खूप वर्षांपासून आमच्याकडे आहे त्यामुळे मला तशी सवय एल पी जी कनेक्शनचीच आहे पण माझ्या आधी जे माझी आजी किंवा माझी पणजी ह्या पूर्वी लाकूड वापरूनच म्हणजे जेवण शिजवत असायच्या किंवा त्यांच्यात लाकडं चूल वापरत होत्या मी सुद्धा चूल वापरली आहे नाही वापरला असा हे नाही आहे पाणी तापवण्यासाठी असेल किंवा कं काही गोष्टींसाठी चूल वापरणे पण चुली चूल लाकूड जाळल्यामुळे काय त्रास होतात हे मला माहिती आहे की त्यामुळे त्या धुरामुळे लंक्समध्ये त्रास होऊ शकतो आपला श्वास कोंडण्याचे अस्थमा असेल किंवा जास्तीत जास्त मोठं म्हणजे कॅन्सरसुद्दा होऊ शकतो असे मोठे आजारसुद्धा होऊ शकतात ह्याची मला जाणीव आहे पण त्यावेळेला त्यांच्याकडे तेस् रिसोर्सेस नव्हते पण आत्ता आत्ता आपल्याकडे एल पी जीची सुविधा आहे ती झाल्यामुळे असा फायदा झाला आहे की जास्तीत जास्त लाकूड पण वाचलं जातं आहे आणि धूर होत नाही आहे त्यामुळे घरातल्या स्त्रियांना ह्याचा जास्त फायदा होतो आहे स्त्रियांचं आरोग्य सांभाळलं जातं आहे हा त्यांना फायदा होतो आहे तसंच एल पी जी आता अनुदान वगैरे मिळतं आहे त्यामुळे त्यांना अजून स्वस्तात मिळेल खिशालासुद्धा परवडण्यारखं होत चाललं आहे ह्या ह्या गोष्टींमुळे सर्वसामान्य माणसांनासुद्धा एल पी जी परवड परवडत आहे पूर्वी ठीक होतं आत्ता खूप चांगलं आहे